मला पोहायला खूप आवडते जेव्हा मी नदीवर पोहायला जातो तेव्हा माझ्या शरीराला पूर्णपणे पाण्यात उतरण्यासाठी तयार करतो पायाचा व्यायाम करतो थोडी रनिंग करतो श्वास थांबण्याची प्रक्रिया करतो आणि नंतर पाण्यामध्ये उडी मारतो तर त्यामुळे मी जास्तीत जास्त अर्धा घंटा पोहू शकतो